हॅलो कालच एक बातमी पेपरमध्ये आणि माध्यमावर आपण सारखी पाहातोय कालपासनं वैशाली हगवणे ही मुलगी आपल्या आयुष्याला मुकली शिकलेली सुंदर सुशिक्षित घरात गेलेली शिक शिकलेल्या घरात गेलेली का बर तिला अकाली मृत्यू यावा शिकलेली माणसं सभ्य आणि नियम पाळणारी असतात का या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच घ्या ते शिकलेले नव्हती का तिच्या जगण्यावर तिच्या ज जीवनावर यांनी किती ह अधिकार गाजवायचा याचा काही मर्यादा आहेत की नाही त्यामुळे माझं स्पष्ट मत असंय मी शिकलेले माणसं संस्कारहीन जर असेल तर त्या शिक्षणाचा आणि सभ्यतेचा किंवा नियम पाळण्याचा काहीही संबंध नसतो आणि हा संस्कार बालपणापासूनच केला गेला पाहिजे असं माझं सारखं माझं प्र प्रामाणिक मत आहे आहे त्या परिस्थितीमध्ये आहे त्या घरातल्या जे काय आपली कमाई आहेत त्याच्यामध्ये सर्वांनी आनंदानी जगण्याची एक कला असते तो एक संस्कार ह आहे तो पूर्वजांनी आपल्याला दिलेला आहे आमच्या पुरपार ज्या अनेक लोकांनी आमच्या समोर स्वाभिमानाच्या गोष्टी सांगत असताना हा संस्कार जपलेला आहे की कुणासमोर भीक मागायची नाही कटोरा हात पसरायचं नाही जे काय आपलं आहे ते आपल्या आनंदानी आणि आपलं स्वताःचं म्हणून खायचं उलट आपण आपल्या संगतीला आपल्या पंक्तीला जर एखादा अनाहूत पाहुणा किंवा अन अनाहुत एखादा जर पांथस्तार तर आला तर आपली भा तात बा ताटातली भाकरी आपण त्याला देतो आणि आपण त्याच्या ब त्याच्या चेहऱ्यावरची तृप्ती पाहतो अशा संस्कारातली आम्ही माणसं भारतीय माणसं आम्ही सभ्यतेचे नियम का बरं गुंडाळून ठेवतो का बरं वैशालीचा मृत्यू यावा तिच्या आई वडिलांची किती स्वप्न असतील तिच्या आई वडिलांनी आता याच्या पुढच्या आयुष्यामध्ये काय करतील योगायोगानी किंवा दुर्दैवाने म्हणा त्यांना जर दुसरी मुलगी असेल तर तिच्याबाबत त्यांनी काय निर्णय घ्यायचा त्यांच्या जगण्याच्यामध्येे अन त्यांच्या जगण्याला क कोणती उमेद आहे म्हणून माझं असं स्पष्ट मत आहे की शिक्षण हे माणसाला सभ्य बनवतच असं नाही कारण शिक्षणासाठी सुुद्धा जो काय बाजार समाजामधे आपल्याला दिसतोय ज्याच्या जवळ पैसे जास्त त्याच्या मुलाला लायकी नसताना सुद्धा त्याला मेडिकलला मिळते इंजिनिअरिंगला साई साईड मिळते चांगल्या प्रतिष्ठित कॉलेजामध्ये श्रीमंत कॉलेजमध्ये मिळतो आणि लायकी असूनसुद्धा जर आर्थिक बळ नसेल तर ती मुलगी किंवा तो मुलगा शिक्षणापासून वंचित होतो याचा अर्थ असा की एका पारड्यात पैसा आणि दुसऱ्या पा पारड्यात तुमचं मुूल किंवा तुमची मुलगी ठेऊन जर तुम्ही त्यांना जर शिकवणार असाल संस्कार कुठे आहे याच्यात नाही शिक्षण घेतलेला प्रत्येक माणूस हा सभ्य आणि नियम पाळणार असतोच असं मला अजिबात वाटत नाही सभ्यता सभ्यता म्हणजे काय हो सभ्यता म्हणजे काय सभ्यता म्हणजे प्रामाणिकपणा स्त्री स्त्री प्रति असणारी सहिष्णुता स्त्री प्र स्त्रियांच्या पर प्रती असणारी एक आ म मर्यादा ही पाळणं हा देेखील एक संस्कार आहे की नाही त्याला काही शिक्षणाचीच कसोटी हवी आहे का त्यामुळे असं अ अ बिन शिकलेला किंवा अशिक्षित माणूस हा अशिक्ष निय पाळणारा जरी नसला तरी तो समाजामध्ये लायकी जगण्याच्या लायकीचा नसतो का निश्चितच असतो म्हणून शिक्षण हे सभ्यतेचं निकष आहे असं मला वाटत नाही याचा अर्थ शिक्षण घेऊ नय असं नाही शिक्षण अवश्य घ्यायला पाहिजे पण त्यांना मूल्य शिक्षणाची जोड ही आ अधिक आवश्यक आहे आणि ह्या मूल्यामध्ये ही सगळ्यात महत्त्वाचा मूल्य असा आहे की जगा आणि जगु द्या तुम्ही स्वतः जितक्या आनंदाने जगू इच्छिता तितकंच तुमच्या कुटुंबामधनं इतर माणसाांना येणाऱ्या मुलीला येणाऱ्या बाहेरच्या मुलीला देेखील तितकंच तुम्ही स्वातंत्र्य द्या स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही परंतु तिच्या मताचा विचार करा तिच्या मनाचा विचार करा तिच्या मताचा विचार करा तिच्या मताचा आदरही करा त्या असं जर झालं तर शिकलेला माणूस हा सभ्यतेच्या सर्व मर्यादा पाळतो बलात्काराच्या आणि स्त्री हिंसेच्या ज्या घटना घडतात त्या थोड्याशा कमी होतील पूर्णपणे जातीलच असं मी म्ह मानणारी नाही आणि बलात्कार करणारी किंवा अत्याचार करणारीे नेहमी अशिक्षित असतात असं कोणी सांगितलंय अतिशय अशिक्षित ज्यांना शिक्षणाचं गंध नाही अशीे देेखील माणसं ही स्त्री स्त्रियांच्या बाबतीत मानवी संहिता पाळणारी असतात त्यामुळे या प्रश्नामध्ये असलेला हा जो मापदंड आहे तो मला अजिबात प पटणारा नाही म्हणून मी माझं स्पष्ट मत सांगते सर्वच शिकलेची माणसं ही असभ्य नसतात पाळणारी नसतात असंही नाही किंवा सर्वच बिन शिकलेले माणसं ही स सभ्यता सभ सभ्यता नसणारारे असतात असे मला वाटत नाही ते ही नियम पाळतात तेही सभ्य असतात म्हणून शिक्षणा बरोबर संस्कारांचं आणि तेही मातृसंस्काराची नितांत गरज आहे असं मला वाटतं